बुलढाणा जिल्ह्यात तर एक छान चौपाटी आहे चिंचोली चौक म्हणून तिथे सर्वच पदार्थ खायला मिळतात पण त्या व्यतिरिक्त इथे मांडे जो एक पोळीचा प्रकार आहे तो इथे खूप फेमस आहे तो इथे स्पेशली पारंपरिक पद्धतीने इथे बनवला जातो स्पेशल चूल चुलीवर एक छान माठ असतो आणि वेगळ्या प्रकारची एक कणिक मळून हा पदार्थ बनवला जातो या पदार्थामुळे आपल्याला आपली संस्कृती किंवा जुनी जी आठवण आहे ती आपल्याला होते कारण की ही हा जो मांडे हा पदार्थ आहे तेव्हा आमच्या आजी वगैरे बनवायच्या आणि मांडे हा पदार्थ एक आता आपण आंब्याच्या रसासोबत खूप छान फेमस आहे आता सीझन पण आंब्याच्या रसांचा चालू आहे जेव्हा मुलगी माहेरी येते तेव्हा तिला आंब्याचा रस आणि मांडे हा हे असतो पाहुणचार असतो आणि हा पदार्थ इथे खामगाव रोडला किंवा चिखली रोडला दोन्हीकडे मिळतो आणि हा आपल्याला डायरेक आपल्या डोळ्यासमोर बनवून ते विकतात दहा रुपयाला हा एक मांडा मिळतो आणि याची चव खूप छान असते असा घरी पण बनत नाही त्याच्यामुळे बुलढाण्यात सर्वांना मांडे हा पदार्थ खूप आवडतो